शाळांमध्ये मराठी इंग्रजी संस्कृत या भाषाविषयांबरोबर विज्ञान गणित भूगोल इतिहास त्याच पुढे राज्यशास्त्र समाजशास्त्र प्राणीशास्त्र मानसशास्त्र या गोष्टी एकत्रित येऊन विषय शिकवले जातात शिक्षक चांगले आणि सुशिक्षित आहे का तर शिक्षक हे चांगले आणि सुशिक्षितच असतात कारण शिक्षक या पदवीसाठी घेण्यात येणारा पद्धती ह्या सुशिक्षितचीची पडताळणी करूनच केल्या जातात आणि आताचे शिक्षक हे चांगले आहेत खूप नव्या गोष्टी त्याही आत्मसात करून विद्यार्थ्यांमध्ये असणारे कौशल्य बाहेर काढून ते मांडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो किंवा कल असतो त्याचप्रमाणे विद्यार्थी कशा प्रकारे योगदान देत आहेत कशाप्रकारे त्यांच्या त्यांचा शैक्षणिक विकास होत आहे ते लक्षात येतं आणि त्याचबरोबर सुशिक्षित म्हणजेच जर एखादा शिक्षक सुशिक्षित असेल तरच विद्यार्थी हा चांगला घडतो आणि शिक्षक आत्ताचे चांगले आहेत आणि सुशिक्षित आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही कृती करून घेतात मुलांकडून येणारे वार असतील येणाऱ्या पारंपरिक रूढी असतील परंपरा असतील याला ठेच न लागता आणि पूर्वीच्या ज्या काही जे काही सण समारंभ आहे हे जोपासून याला एकत्रित करून आत्ताचे शिक्षण आणि आताचे ज्या शाळांमध्ये जसं शिकवलं जात आहे हा संस्कार पुढे नेला जात आहे